आमच्या शाळेत एकदा चित्रकला स्पर्धा आयोजित केली गेली होती त्यामध्ये मी सहभाग केला सहभाग घेतला होता त्याच्यातून म्हणजे खूप चांगला अनुभव आला म्हणजे खूप म्हणजे माझी पहिल्या तीन क्रमांकांमध्ये नंबर पण आला आणि नंतर आम्हाला मार्ग म्हणजे प्रमुख पाहुणे होते त्यांच्या मार्गदर्शनासाठी एक क्षेत्र आयोजित केलं होतं त्यामध्ये त्यांनी आम्हाला खूपच छान असं म्हणजे खूप छान मार्गदर्शन केलं त्यामध्ये त्यांनी आम्हाला चित्रं वगैरे कशी काढायची किंवा प्रत्येक चित्रशैलींमध्ये चित्रशैली कशी करायची ते शिकवलं त्यामध्ये आपल्याला आता त्यामध्ये आपल्याला चित्रं कशी काढायची म्हणजे पेन्सिल वगैरे कशी यूज करायची कोणत्या ब चित्रासाठी कोणती म्हणजे कोणत्या भागात जी आता चित्राचे सुद्धा भाग असतात म्हणजे एखाद्या ता चेहऱ्याचं जर का आपण स्केचिंग करायला गेलो तर त्यामध्ये कुठे कुठे जास्त डार्क असं शेडिंग केलं पाहिजे कुठे कुठे लाईट केलं पाहिजे कोणत्यासाठी कोणती पेन्सिल वगैरे किंवा कोणतं कागद वापरलं पाहिजे हे शिकवलं त्यामध्ये आम्हाला क रंग आता रंग रंग कसे वापरायचे ते शिकवलं ते म्हणजे ते सांगितलं असं त्यांनी आम्हाला की ह्या चित्रासाठी किंवा ह्या कागदावर असे हे रंग वगैरे वापरायचे म्हणून त्यामध्ये पेपरसुद्धा कोणता यूज करायचा कसा यूज करायचा हे पण त्यांनी आम्हाला शिकवलं आता चित्राचे वेगवेगळे चित्रकलेचे वेगवेगळे प्रकार असतात म्हणजे आपण चित्र खूप प्रकारे आता एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ते म्हणजे एक आपण पेंट ब्रश आणि वॉटर कलर किंवा तेलखडूने वगैरे रंगवतो ते दुसरं म्हणजे असे असतात म्हणजे ठसे मुद्रण किंवा एखाद्या वस्तूचा वापर करून ते चित्र काढणं असे खूप सारे प्रकार आहेत तेसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितले म्हणजे तर आपण कोणत्या प्रकार चित्रं वगैरे काढू शकतो ते त्यांनी आम्हाला सांगितलं